राज्यातील शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर शिक्षण तसं तर चांगलंच चाललं आहे मुलांमध्ये खूप कॉम्पिटिशन टफ झालं आहे व्यवस्थित सर्व काही चाललं आहे आणि खूप कॉम्पिटिशन वाढल्यामुळे मुलं नुसतं अभ्यासाच्या मागे धावायला लागले त्या आजूबाजूच्या इतर गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट घेतच नाही फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास अभ्यास या गोष्टीशिवाय मुलांना आजकाल बाकीच्या फील्डमध्ये म्हणजे पुढे जातच नाही आहे मुलं फक्त सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन आज मला वरती जायचं मला ह्याच्यापेक्षा जास्त शिकायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त मार्क्स घ्यायचे ह्याच गोष्टींमध्ये मुलं अडकली आहे आणि त्यातून त्यांचं निघणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि राज्यातील वर्तमान शिक्षण प्रवाह जर म्हटला तर फीज म्हणजे फीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर जितका खर्च खरंच शिक्षणाला लागतो त्याच्या पेक्षा जास्त हे जे खाजगी शिक्षण संस्था असतात ते हा वसूल करत आहे आपल्याकडून आणि खूप काही काही लोकांना ॲफोर्ड नाही होत एवढं ते लोकं लोकांना लूट लुटत आहे लुबाडत आहे तर हे जे पद्धत आहे हे पैसे गरीबांकडून किंवा काही मिडलक्लास लोकांकडून वसूल करण्याची ते एक बंद करायला करायला पाहिजे ह्या गोष्टीवर जरा राज्यशासनाने व थोडं फोकस करायला पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टींना नियंत्रित आणण्याचा पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे